स्लो कुकर आणि प्रेशर कुकर ह्या दोन गोष्टींच्या वापराबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर पहिल्यांदा मी प्रेशर कुकर ह्या विषयाबद्दल बोलेन की प्रेशर कुकर आपल्याला जेव्हा वापरायचं आहे अर्थात आपण आता सगळेजणं प्रेशर कुकर वापरतच मोठे झालेलो आहोत त्यामुळे ते जे सगळे नियम आहेत ते आपल्या डोक्यात आहेत पण तरीसुद्धा नव्याने जे कोण वापरणार असतील तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट बघायला लागेल की कुकरचं झाकण हे आत बसतं का बाहेरून बसतं जर आत बसत असेल तर ते जास्त सेफ असतो तो कुकर कारण जर पाणी आत घातलेलं जास्त झालं किंवा तुम्ही कुकर विसरलात बंद करायचा तर त्याचा स्फोट झाला तरी झाकण जोरात उडून बाहेर येत नाही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा बाहेरच्या झाकणाचा कुकर असतो तेव्हा त्याच्यामध्ये स्फोट होऊन झाकण ठळाल म्हणून वर छताला लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रेशर कुकर किंवा स्लो कुकर दोन्हीही वापरायच्या आधी त्यांचं जे काही इन्स्ट्रक्शन मॅन्युअल येतं म्हणजे सूचनाचं जे पुस्तिका येते ती पुस्तिका तुम्ही नीटपणे वापर वाचणं गरजेचं आहे सगळ्या सूचना समजून घ्या अझमशननी जाऊ नका की मला सगळं येतं आहे कारण काही वेळेला चुका होण्याची शक्यता असते आता आपण कुकरच्या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कुकरमध्ये काचेचे बाऊल बिऊल ठेवायचे नाही आहेत प्लास्टिकच्या बुट्या बरण्या ठेवायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची गुळ भांडी ठेवायची आहेत कुकरच्या तळाला केव्हाही पाणी घातले पाहिजे पुरेसे असले पाहिजे जास्त नसावे कमी नसावे त्याच्यानंतर कुकरमध्ये तुम्ही जेव्हा अन्न शिजवायला ठेवता तेव्हा मापाने पाणी घालून तुम्ही त्याच्यावर झाकण घालून ठेवावे वरील शिट्टी नीट ठेवावी आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी की कुकरची शिट्टी होऊ देऊ नका पण तुम्हाला जर का बेसिक कॉन्सेप्ट कळला की कुकर हा कसा चालतो तर जेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये प्रेशर भरतं आणि प्रेशर जेव्हा पूर्ण कुकर भर भरतं तेव्हा त्याची शिट्टी होते आणि मग ते प्रेशर नाहीसं होतं आणि मग परत त्याच्यामध्ये प्रेशर भरतं जेव्हा तुम्ही फक्त वरण भात टोमॅटो बटाटे वगैरे शिजवणार असाल तर ते प्रेशर एकदा भरलेलं प्रेशर जे आहे ते मेंटेन करण्याकरता जेव्हा शिट्टी वरची फुसफुसायला लागते तेव्हा तुम्ही गॅस बारीक करा आणि पुढचे तीन चार मिनटं ठेवा आणि मग परत फुसफुसायला लागलं की मग बंद करा ह्या योगे तुम्ही तुमचा गॅस जास्त काळ चालू ठेऊ शकता आता जेव्हा तुम्हाला स्लो कुकर वापरायचा आहे तेव्हा स्लो कुकरची टेक्निक्स थोडीशी वेगळी येतात कारण त्या कुकरमध्ये तीन चार पाच तास वगैरे वगैरे शिजवलं जातं आणि त्यामुळे अन्नाची चव कारण ते त्याच्या ज्ईसेसमध्ये शिजतं म्हणून त्या अन्नाची जव चव जास्त चांगली लागते त्यामुळे स्लो कुकर वापरणं हे केव्हाही चांगलं आहे परंतु त्याची पुस्तिका जी आहे वापरण्याची ती तुम्ही नीट लक्षात घेऊन ती वाचून त्याच्यामधील सर्व घटक समजून घेऊन त्या पद्धतीने तुम्ही स्लो कुकर किंवा प्रेशर कुकर वापरण्याची गरज आहे धन्यवाद